हॅलो हां नमस्कार हां रत्ना कस्ट्रक्शन का हां मी देशपांडे बोलतो आहे हेमन देशपांडे पिंगोळहून आपण हां हां तर मला एकाने रे हां एकाने रेफरन्स दिलेला प्रसाद कांदूलकरांना भेटा म्हणून तर मी पिंगोळीत राहतो एक सहा गुंठ्याची जागा मी घेतली आहे नवीन एन ए जागा आहे हां सहा गुंठे हां मी सर्विसला होतो तर मला मुंबईला होतो मी आता मला गावाकडे ह्या सा जा जागेमध्ये जरा एक बैठं घर बांधायचं जरा कौलारू कौलारू चौपोसी घर बांधायचं आहे तर तेवढ्यासाठी माझ्या मित्राला मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटा म्हणून तुम्ही याबोबत मदत करू शका हां सहा गुंठे आहे ती आणि ती साधारण तरी बाराशे स्क्वेअर फूट तरी पाहिजे आणि आणि हे कौलरूच पाहिजे मला स्लॅब नको आहे आणि रिक्वायरमेंट अशी आहे की आतमध्ये दोनतीन तरी बेडरूम पाहिजेत तीन बेडरूम विथ अटॅच अटॅच संडास बाथरूम प्लस बाहेरच्या बजूला सभोवताली म्हणजे चारी बघूला थोडा मोकळा परिसर आणि तिथे मला बागबगीचा कराय लॉन वगैरे लावून झाडं वगैरे हो हो चारही बाजूला आणि नाही मला हे कौलारूच करायचं आहे पण त्याच्यासाठी लागणारं बेस्ट जो काय आहे फाउंडेशन वगैरे हे तुम्ही तुमच्या तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही ठरवा पण मला हे नको आहे म्हणजे स्लॅब नको आहे स्लॅब नको आहे

हां हां हां ओके ओके

ओके ओके मी चालेल चालेल पण मग त्याच्यापेक्षा एक काम करू या ना मी डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील कागदपत्रं हां मग तो मी हे करतो तुम्ही जर आता कसं होतं पेपर वर्कवर हे करण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही जर जागा बघितलं मी तुम्हाला न्यायला येतो

हां चालेल चालेल मग हां तरी आपण प्रत्यक्ष चर्चा करू या ना त्या गोष्टीवर प्रत्यक्ष बघू जा हां तरी एक चाळीसपर्यंत चाळीस लाखापर्यंत हां हां चालेल चालेल चालेल चालेल थँक्यू थँक्यू थँक्यू